हॅलो पूजा कुठं आहे गं तू घरी आहे का बरं माझं नाही का पासपोर्टच चोरी गेला मी परदेशातून परत घरी वापस आली कारण माझ्या पासपोर्टच चोरी गेला ना त्यामुळे मला मदत कर ना पासपोर्ट कसा सापडेल माझा कुठे जावं लागेल पोलीस कंप्लेंट करू का आधी बरं पोलीस कम्प्लेंट करते त्यानंतर आपल्याला कोणत्या ऑफिसमध्ये जावं लागेल कोणत्या कार्यालयामध्ये गुरुनानकच्या ठीक आहे ना किती दूर आहे इथून पाच सहा किलोमीटर आहे बरं तिथं ऑफिसमध्ये काही पैसे वगैरे घेतात का किती पैसे घेतले जाते पास सहा हजार बापरे पुष्कळ झाले ना त्यामध्ये क आपलं काम होईल का पासपोर्टचे कागद आणि कागदपत्रं काय लागेल आधार कार्ड आणखी बरं फोटो वगैरे लागेल ठी आहे न पैसे किती लागतील म्हटलं तुम्ही पाच सहा हजार रुपये ठीक आहे न पण पासपोर्ट मिळेल का मला हो शक्यता आहे मिळण्याची बरं चालेल ना ऑफिसमध्ये वेळ किती आहे ऑफिसची सकाळी नऊ ते पाच वाजतापर्यंत ठीक आहे ना विचारते तसं विचार करते आणि लगेच जाऊन बघते मी कारण मला परदेशामध्ये जाणं खूप गरजेचं आहे मी बाहेरून आलेली आहे पासपोर्टकरिता